शालेय शिक्षणानंतर सर्व विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जातात काही विद्यार्थी घरचा व्यवसाय सुरु ठेवतात असं होतं माझ्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे की मी उच्च शिक्षणासाठी गेलो पण मी घरचा व्यवसाय जो आहे त्याच स निगडित माझं क् शिक्षण निवडलं त्यामुळे मला कदाचित ते सोपं गेलं पण काही मुलांना शालेय शिक्षणा नंतर उच्च शिक्षणामध्ये जायचं असतं पण घरचा व्यवसाय कराय करायचा आहे घरचं प्रेशर असतं त्यामुळे त्यांना ते ते शिक्षण पूर्ण करता येत नाही अशा गोष्टी होतात किंवा त्याला घरचा व्यवसाय वेगळा आहे पण त्याला शिक्षण त्याची आवड वेगळी आहे त्या शिक्षणा त्या वेगळ्या फिल्डमध्ये त्याला जायचं आहे असं असतं पण घरच्या प्रेशरमुळे तो जाऊ शकत नाही आणि वेगळं शिक्षण काहीतरी घेतो अशा सुद्धा गोष्टी घडतात घरचे सांगतात की नोकरी कर तू आमच्या व्यवसायामध्ये पडू नको ह्या अशा गोष्टी घडतात प्रत्येक ह्याच्या मा विद विद्यार्थ्याला शालेय शिक्षणानंतर काय निवडलं पाहिजे हे त्याच्या अंगीभूत क् कलागुणांनुसार ठरवलं गेलं पाहिजे की त्याला पुढे जाऊन काय करता येईल त्याला त्याच्यामध्ये काय आहे हे तर त्याला त्या वेळेला गाईड केलं पाहिजे तो एक सांधा असतो दहावी बारावी नंतरचा की त्यानंतर त्याला सांगितलं गेलं पाहिजे की तुझ्या तुला हे सूट होतं आहे तू हे चांगलं करू शकतो आहेस तुझ्यामध्ये हे गुण आहेत तर त्या प्रमाणे तू निवड नाही तर तू तुझ्या घरचा व्यवसाय असा आहे तर तू तेच कर किंवा तुझ्या घर घरात कोणी नोकरी सगळे नोकरीच करत आहेत म्हणून तू पण नोकरीच कर असा सल्ला न देता की त्यांनी अजून पुढे जाऊन त्याच्या योग्य मार्गाने जावं हे मला वाटतं कारण की अशामुळे होतं काय की लोकांना म्हणजे मुलांना चुकीच्या मार्गानी घेऊन जातात ते आणि पुढे जाऊन खूप फसल्यासारखं होतं त्यांचं करियर पूर्णपणे घडत नाही आणि मग ते फ्रस्ट्रेशन येणं या सगळ्या गोष्टी होतात आणि मग दोष कोणाला द्यायचा पालकांना द्यायचा की स्वत ला द्यायचा ह्या एका प्रश्नात ते अडकून राहतात